हॅलो दादा अरे आमच्या ह्यांनी ना बजाजचा नवीन मिक्सर आणला दोन महिन्यापूर्वी कसं आहे भांडी किती आहेत

वाटून बघितलंस नं अरे वाटून हां आता आता आज हां चालू नाही केला आताच चालू करून पाहणार आहे पण तू आलास मग तुझ्याशी बोलते मी सांगते त्यांनी आणला आहे म्हणून आधी जो जुना होता बोललो त्याच्यात मिक्सर वाटण बारीक होतो ना होतच नव्हता आणि त्या याने बारक्या पोराने बटन पण तोडलेलं नं म्हणून नवीन आणला हा मिक्सर आहे ना हो बारीक तुकडे पण होतं आल्याचे पण खोबऱ्याचे पण अख्खे तुकडे राहत नाहीत छान मस्त एकदम कसं बारीक होतो आणि वरून पण म्हणजे कसं गरम पण होत नाही तो तापायचा तसा नाही तापत आता एकदम मस्त मग तुला आवडला हो मला आवडला ना चालेल